आमच्या आदर्श नगरामध्ये गणपती उत्सव साजरा केलेला जातो त्या गणपती उत्सवामध्ये दहा दिवसाच्या काळामध्ये लक्ष्मीचं आगमन असतं तेव्हा आगमनामध्ये मी अक्षरशः चौसष्ट ठिपके चौसष्ट ओळीचं लक्ष्मी आसन काढलेलं होतं आणि त्याच्यात छान कलर वगैरे चांगले भरल्यामुळे ते खूप छानही दिसत होतं ते बघायला येण्यासाठी पूर्ण नगरातील सगळ्या महिला वर्गानी गर्दी केलेली होती आणि किती ठिपक्याचं आहे किती छान काढलेय किती वेळ लागला कसे रंग भरले ह्याबद्दल सगळ्यांनी माझं त्याचं कौतुक केलं त्याचं कौतुक केलं आणि त्यालानंतर ही त्या कौतुकाची पावती म्हणून जेव्हा गणपती उत्सव असतो आणि त्याच्यात जेव्हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये सुुद्धा माझ्या त्या रांगोळीची त्या चित्रकलेची सगळ्यांनी नोंद घेऊन तिथं मला पहिलं पारतोषिक त्यानी दिलं हां पहिलं पारितोषिक देऊन अजून तिथेही ते थांबले ना नाहीत सगळ्या महिला वर्गानी पुन्हा नंतर एकत्र माझ्या घरी आल्या आणि नंतर ते मला आम्हाला आम्हाला पण शिकवा आम्हाला पण शिकवा म्हणजे आम्हाला पण आम्हाला पण ते काढायला येईल म्हणून सगळ्यांनी मला प्रोत्साहित केलं